आमच्याकडे झाडे आहे तिथे कुंड्या घेतलेला आहे त्या कुंड्यांमध्ये आधी माती टाकावं लागते नंतर त्यांना पाणी द्यावं लागते त्याच्यानंतर त्याच्यानंतर झाडे तिच्यामध्ये लावावं लागते नंतर झाडे लावली की न त्याला रोज पाणी देणे त्याची साईडला काही माती वगैरे कशी आहे काही आहे ती बरोबर नीटनेटकी करणे त्या नीटनेटकी केल्यानंतर रोज झाडाला पाणी देणे त्यांचे झाडं असे खूप पसरले असेल तर त्यांना छाटत राहणे हे हे आम्हाला करावे लागते त्यानंतर घरी पण असं सुंदर अशी झाडे आहे जास्वंदाचं झाड आहे गुलाबाचे झाडे आहे पेरूचं पण झाडं आहे पेरू पेरूचं पण झाडं आहे नंतर मग शोचे पण असे खूप सारे झाडं लावलेले आहेत आम्ही घर कुंड्या कुंड्या खूप सारे कुंड्यांमध्ये असे शोचे नवीन नवीन नवीन झाडे आणून अगदी छान असे चांगल्या प्रकारेमध्ये त्याला ठेवावे लागते